भारतामध्ये नी विं अशोरन्स भारती एक्सा लाईफ इन्शोरन्स पॉलिसी आणि आय सी आय सी आय लंबड असे बरेच काही विमा कंपनी आहेत त्या या सगळ्या कंपनीत वाहनांच्या विमा परत आरोग्याच्या विमा आणि जीवनाचा विमा त्यासोबतच मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजला त्यांच्या फॅक्टरीसाटी त्यांच्या मटेरियल्ससाठी असा विमा त्या देतात तर ह्या सगळ्या विमांचं महत्त्व म्हणजे आपल्याला माहीत नाही आहे की जे आपलं आयुष्य हे किती चालणारे आपल्या मागे जे पण आहेत आपलं कुटुंब आहे त्यांना पाहण्यासाठी म्हणजे त्यांचा भविष्याचंही काळजी नको म्हणून आपल्यानंतर त्यांचं काय होईल ज्या आपल्या ज्या कुटुंब आपल्यावर अवलंबून आहे तर त्यांच्यासाठी हे विमा काढणं अत्यंत गरजेचं आहे परत आपण जर नवीन गा कार घेतली म्हणजे आपलं वाहन ज्याच्यावर आपण नुकताच खर्च केला आहे एवढा त्यावर जर आपल्याला माहीत नाही आहे म्हणजे बाहेर प्रवास करताना आपण व्यवस्थित चालवत असू परंतु जर कोणी वाहनचालक चालवत नसेल आणि त्यांच्या चुकीमुळे जर आपल्याला काही दुखापत होत असेल किंवा आपल्या वाहनाला काही दुखापत असं होत असेल त्यामुळे वाहनाची विमा घेणंही तेवढंच जरुरी असतं परत आताच्या काही आरोग्याच्या एवढ्या काही प्रॉब्लेम्स किंवा इशूज आहेत राहतात त्यामुळे कुठेतरी आरोग्याची विमा असणं ही अत्यंत जरुरी आहे